हा प्रकार काही काही गेल्या महिन्यात घडला आम्ही गॅस एजन्सीला विनंती केले की आमची गॅस सिलेंडरची गरज नाही आम्हाला त्यामुळे तुम्ही आम्हाला गॅस अरक्षण रद्द करण्यासा रद्द करा असे आम्ही त्यांना बोलवले त्यांनी आम्हाला दोन तीन प्रश्न विचारले त्यात आम्हाला पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला गॅसची सिलेंडरची गरज का नाही आहे तर आम्ही त्यांना असे उत्तर दिली की आम्ही स्वयंपाकाची कर पर्यायी पद्धत वापरत आहे म्हणजे जुनी पद्धत यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो असे आम्ही त्यांना सांगितली दुसरा दुसरा त्यांनी विचारलं स्वयंपाकाची पर्यायी पद्धत तुम्ही का वापरत आहे तर आम्ही असे त्यांना सांगितले की आम्ही ही पद्धत जुने जुनी पद्धत परत चालू असे आम्हाला सांगितलं आणि अन्ना ह्यात कुठलाच प्रॉब्लेम त नाहीत तसेच वीज वीजेचा वापर पण कहू होत नाही प्लस गॅसचं शेगडी पण कमी गॅसची शेगडी पण संपत नाही त्या त्यामुळे फायदा आम्हाला होऊ शकतो तसेच त्यांनी विचारलं की आम्हाला तुम्हाला पैशाची काय कमतरता आहे का तर त्यांनी आमा आम्ही त्यांना सांगितलं नाही आम्हाला काय गॅशची पैशाची काय तक तक्रार नाही आम्हाला फक्त जुनी पद्धत आम्हाला वापरायची आहे असे आम्हाला सांगितले अशी अशी त्यांना सारखी विनंती करू लागले विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला असे सांगितले की ब ओके तुमची आम्ही गॅस गॅस सिलेंडरची मागे घेतो तुम त्यांनी आम्हाला सांगितले तुमचा आरक्षण आरक्षण संदर्भ क्रमांक काय तर आम्ही त्यांना सांगितले ए अठ्ठेचाळीस साठ हा आमचा आता संदर्भ क्रमांक आहे त्यांनी त्वरित रद्द केली आणि आमची विनंती स्वीकारली